अनेक लोकांना नाणी किवा स्टॅम्प गोळा करण्याचा छंद असतो पण बरेचदा तो छंद इतका मोठा असतो की त्याचे एक संग्रह तयार केला जातो मला हे सगळं पहायला खूप आवडतं जरी माझ्याकडे कुठलाही संग्रह नसला तरी परंतु माझ्या घरी म्हणजे माझ्या सासऱ्यांचं स्वतःचं एक स्टॅम्पचा संग्रह आहे तो मी नेहमीच पाहत असते देशोविदेशातले जे पोस्टाचे स्टॅम्प आहे ते त्यांनी व्यवस्थितरित्या चिकटवून ठेवलेले आहे आणि ज जेव्हाही कुठे बाहेरगावी जातो त्यावेळेस जर असं कुठलं म्युजियम असेल ज्याठिकाणी अशाप्रकारचा संग्रह करण्यात आलेला आहे त्याठिकाणी मी आवर्जून भेट देते मी जरी संग्रह करत नसली तरी पण मला अशा गोष्टी पाहायला जुन्या इतिहासाशी संबंधित गोष्टी पहायला त्याचा अभ्यास करायला त्याबद्दल जाणून घ्यायला नक्कीच आवडतं